माझ्या घरी जे बाळ जन्मलेलं आहे त्या बाळाला म्हणजे अजून नुकतच जन्म झालेला आहे त्याचा एक दिवस पहिलेच त्याला आणण्याच्या अगोदर मी सर्वप्रथम माझं घर स्वच्छ धुऊन घेतलं घर स्वच्छ धुऊन घेतलं त्यानंतर त्याला सॅनिटायझर केलं सॅनिटायझर करून ते कपडापोछा वगैरे मारला जे हि काही अवा अस्ताव्यस्त कपडे होते पडलेले ते अस्ताव्यस्त कपडे एका साईडला ठेऊन दिले आणि त्या बाळाला धरून मस्त एक पाळणा आणला जमिनीपासून तो पाळणा थोडासा दूर ठेवला आणि त्या पाळण्यामध्ये त्या बाळाला टाकलं त्याच्या हाताला मस्त मोजे लावले पायाला सुद्धा चांगले मोजे लावले आजूबाजूची परिस्थिती स्वछ ठेवली त्याच्या आईला आणि बाळाला चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे म्हणून मस्त को कोपऱ्यात ठेवलं बेडवर त्या दोघांना ठेऊन दिल त्याही पलीकडे आजूबाजू सगळं स्वच्छ केलं बाहेरच सुद्धा स्वच्छ केलं एवढाच नाही तर त्यांला मच्छरदाणी आणली मच्छरदाणीमध्ये दोघांना ठेवलं मच्छर डसू नये म्हणून त्यांना बेडवर जेवण वगैरे त्याच्या आईला आणि त्या बाळालासुद्धा दिवसातून चार वेळेस बाळाचं अंगावरचं दूध आईचं दूध देउन राहिलो सगळ्या गोष्टी व्यवस्थित कारण अशी जर सोय घेतली तर निश्चितच ते बाळ निरोगी होते कधी आजारी पडत नाही म्हणून ह्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये काय करतो इन्व्हॉल्व्ह करतो आणि वातावरणामधे सुद्धा जर बदल होत असेल तर जसा वातावरणामधे बदल होतो त्याप्रकारे मी त्यांना ट्रीटमेंट देतो त्याप्रकारे मी त्यांना सगळं औषध गोळ्या वगैरे सुध्दा देतो